जेही मी कपडे किपडे शिवत होती माझे दोचे चांगले होते तरी तर तेव्हा मी शिवलेले कपडे लोकाला लगेच आवडत होते आणि मी तेव्हा ते कपड्यावर टिकल्या गिकल्या लावतात नाही काय ते टिकल्या लावायचं बी काम करत होतो तर त्या टिकल्या लाव लावून दिली त्या मालकाकडे नेऊन देत होतो त्याला ते माझ्या हातची ते फिनिशिंग होती ते लई आवडत होती आणि लई आवडत होती म्हणून त्यानं एकवेळा तो त्यानी जे टिकल्या लावून देत होतो त्याचे तो फराकी म्हणा किंवा सलवार लगी तयात करत होता पण एक माझ्या हातची फिनिशिंग त्याला जेही आवडत होती तर त्याला एकवेळा त्याच्यापाशी कपडा वाचला होता आणि कपडा वाचला होता तर त्यानं त्याची एक लहानशी फराक शिवलीन आणि मला दिलीन् म्हणे घ्या आई म्हणे तुम्ही आपल्या नातनीसाठी नातनीसाठी त्यांच्या नातनीसाठी शिवलो म्हणे ते फराक तुम्ही आपल्या नातनीला म्हणे माझ्याकडून देऊन द्याल म्हणे